माझं आवडतं साहित्यिक पात्र म्हणजे व पु काळे यांच्या एका पुस्तकातील भदे नावाचं एक कॅरेक्टर आहे भदे नावाचं पात्र आहे जे असं आहे की ते दुसऱ्यांची आजार स्वतःच्या अंगावर घेतं म्हणजे कोणाला काही स्पॉडिलिसिसचा वगैरे त्रास असेल तर तो त्याच्या हातात हात धरून तो काहीतरी करतो आणि तो आजार काही दिवसांसाठी स्वतःच्या अंगावर घेतो म्हणजे एक किस्सा असा आहे की एक गायक आहेत त्यांचा शो आहे काही दिवसावरच आणि तो शो करण्याच्या अगोदर त्यांचा घसा बसतो तर तो घसा बसलेला मग त्याला आठवतं की भदे नावाचा एक व्यक्ती आहे की जो असं काहीतरी उद्योग करत आहे तर मग तो त्यांच्याकडे जातो त्यांच्या हातात हात धरतो आणि तो भदे काही दिवसांसाठी त्यांचा बसलेला घसा स्वतःकडे तो आजार घेतो आणि त्यांचा शो वगरे होतो ते परत येतात तेव्हा ते जोपलेले असतात तर ते विचारतात की भदे का झोपले आहेत तर म्हणे स काही दिवसांपूर्वी एक स्त्री कलाकार स्री भारताच्या बाहेर तिला शो होता आणि तिचा एक आजार होता आजार नाही पण तिच्या एक प्रॉब्लेम होता तर तो यांनी स्वतःच्या अंगावर घेतला आहे तर तो आजार कोणता किंवा तो प्रॉब्लेम कोणता तर ती चार महिन्याची प्रेग्नंट होती गरोदर होती आणि ते आता यांनी स्वतःच्या अंगावर घेतलं आहे आणि ते आता पडून आहे सोबतच अजून अजून दोघांचे लो बी पी आणि हाय बी पी हे दोन्ही आजार एकत्रच घेतलेत आता त्यांना काहीच सुधरत नाही आहे असं एक कॅरेक्टर आहे छान वाटलं ते ऐकून काहीतरी वेगळं वाटलं होतं भदे नावाचं जे कॅरेक्टर आहे ते म्हणजे त्याचं पूर्णपणे वर्णन माझ्यासमोर आहे सो व पु काळे यांचं साहित्यिक पुस्तकांमधील भदै ह्या नावाचं कॅरॅक्टर किंवा हे पात्र माझ्या नेहमीच लक्षात राहील